शाळांमध्ये अभ्यासाशिवायचे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा क्रीडा आणि बक्षिसांची सुविधा प्रदान करण्यात येते त्यातल्या काही स्पर्धा सांगायच्या मध्ये म्हणजे शाळांमध्ये विविध प्रकाच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील प्रविणता आणि नागरिकत्व विकासासाठी मिळणारे मूल्यमापन करण्यात येते मला स्पर्धांमध्ये भाग घेण्याची एकदा संधी मिळालेली तेव्हा मी निबंध स्पर्धामध्ये भाग घेतला होता तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांवर निबंध लिहिला होता व त्यात मला प्रथम क्रमांक मिळाला होता क्रीडा स्पर्धा शाळांमध्ये क्रीडा संघाची स्थापना आणि संचालन केले जाते या संघांना विविध क्रीडा खेळांच्या प्रशिक्षण केले जाते आणि क्रीडांमध्ये उत्कृष्टता साधायची सुविधा दिली जाते माझ्या शाळेत एकदा क्रिकेटचा संघ केला होता व त्या संघामध्ये मला कर्णधारपद मिळाले होते व आम्ही त पहिला क्रमांक पटकावला होता बक्षिसे शाळांमध्ये विविध प्रकारचे बक्षिसे आयोजित केले जातात या उपक्रमात विद्यार्थ्यांना काही रोख रक्कम पुरस्कार व गुणपत्रक दिले जाते ज्या व अनेक प्राध्यापकांचे प्रोत्साहन देखील मिळते ज्यामुळे विद्यार्थी खूप प्रोत्साहित होतात अशा प्रकारे शाळांमध्ये अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम राबविले जातात व ते राबविले पाहिजेत